भारत हा अत्यंत मोठा आणि विविधतेने नटलेला देश आहे त्यामध्ये एकशे तीस कोटीची जनता राहते यामध्ये विविध खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पाहायला मिळते पण भारतामध्ये मुख्य धर्म हा हिंदू धर्म पाहिला जातो हिंदू धर्म हा अत्यंत पौराणिक आणि पुरोगामी असा जुना धर्म आहे या धर्मामध्ये आपल्याला विविध प्रकारचे वेद पुराणं पाहायला मिळतात हिंदू धर्मामध्ये चार वेद आणि अठरा पुराणं आहेत ज्यामध्ये गरुडपुराण शिवपुराण विष्णुपुराण कल्किपुराण अशा विविध पुराणांचा आपल्याला पाहायला मिळते तर वेदांमध्ये चार वेद आहेत ऋग्वेद सामवेद यजुर्वेद आणि अथर्ववेद हिंदू धर्मामध्ये मान्यता आहे की काळ काळ हा चार वेगवेगळ्या

युगांमध्ये वाटलेला आहे ज्याचं की स सुरुवात होते सत्ययुग त्यानंतर त्रेतायुग नंतर द्वापरयुग आणि शेवट हा कलियुगातून होतो हिंदू धर्मामध्ये तीन देवतांना मोठे स्न स्थान आहे ज्यामध्ये ब्रह्मदेव विष्णुदेव आणि शंकर देव यांचं नाव घेतले जाते ब्रह्मदेव हे सृष्टीचे कर्ताधर्ता म्हणून निर्माते म्हणून मानले ओळखले जातात तर शंकर हे सृष्टीचा विनाश करणारे असे मानले जातात तर विष्णू हे सृष्टीचा रक्षक मानले जातात हिंदू धर्म हा पूर्ण भारत देशात पाहिला जातो या धर्माचे फॉलो जे पाळणारे आहेत त्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे धर्म जुना असून तो विशिष्ठने वैज्ञ विज्ञानिक विचारांवरती असा आहे त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला ज्ञान मिळू शकते हिंदू धर्मामध्ये खूप मोठी स संतांची आणि गुरुंचे आपल्याला अस्तित्वाचे कळते हिंदू धर्म हा भारताच्या इतिहासाचा खूप मोठा भाग असून तो हे सुरुवात ते शेवट पूर्णतः पूर्ण आहे सनातन धर्म हिंदू म्हणजेच हिंदू धर्म हा भारतात पहिल्यापासून असून काळाच्या ज्ञान आपल्याला देतो हिंदू धर्मात सर्व प्रकारचे ज्ञान उपविज्ञान आणि गणित भूगोल याचा अभ्यास आपल्याला पाहिला मिळतो हिंदू धर्मात असलेली वेगवेगळी पुस्तके ग्रंथे महाकाव्ये यातून आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी शिकता येतात दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला वापरता येतील अशा गोष्टीदेखील या धर्मामध्ये आपण आपल्याला पाहायला मिळतात हिंदू धर्मात ज्ञानाचा असा खूप मोठा समुद्राएवढा साठा आपल्याला बघायला मिळतो छोट्या छोट्या गोष्टींमधून आपल्याला हिंदू धर्माचे महत्त्व आणि त्या पाठचे विज्ञान आपल्याला दिसून येते हिंदू धर्मात असलेली स्तोत्रे ग्रंथ काव्य यातून आपल्याला पृथ्वी कशी चालते का चालते व कशाप्रमाणे चालते याचं ज्ञान आपल्याला उपलब्ध होतो हे ज्ञान फक्त काल्पनिक नसून यामागे वैज्ञानिक कारणे आपल्याला मिळतात तसेच हिंदू धर्मात विज्ञानापलीकडे जाऊन गणिताचा देखील अभ्यास आहे गणितात स हिंदू धर्मातील गणितामध्ये कॉन्ट्रीब्युशन खूप मोठे आहे आर्यभट्ट हे एक हिंदू धर्मातील मोठे आर्यभट्ट म पंडित आणि

चाणक्य हे देखील हिंदू धर्मातील खूप मोठे ज्ञानपंडित आहेत ज्यांचे खूप मोठे कॉन्ट्रीब्युशन हिंदू धर्माच्या मोठ्या होण्यात आपल्याला पाहायला मिळते आणि हिंदू धर्मामध्ये आपल्याला फक्त गणिताचे आणि विज्ञानाचे नव्हे तर भूगोलाचे ज्ञान देखील आपल्याला पहायला मिळते मोठी मोठी महाकाव्यं जी हिंदू धर्मामध्ये आहेत जसे की रामायण आणि महाभारत हे आपल्याला भूगोल ज्ञा भूगोल गणित विज्ञान अर्थशास्त्र आणि अजून वेगवेगळ्या गोष्टींचे ज्ञान देऊन जातात भारतात मोठ्या प्रमाणात जनता हिंदू धर्माचे पालन आजपर्यंत करते या धर्मामध्ये विविध प्रकारच्या प्राण्यांना वनस्पतींना एक वेगळा दर्जा देऊन त्यांना पुण पुजले जाते उदाहरणार्थ गाय हिंदू धर्मामध्ये गायीला खूप महत्त्व आहे त्यांना मा माता म्हणून पुजली जातात हिंदू धर्मामध्ये लोक ही सर्व प्रकारच्या मिळ नेचरमध्ये निसर्गामध्ये मिळणाऱ्या सर्व प्रकारच्या गोष्टींना पुजनीय मानतात समुद्रापासून ते मातीपर्यंत नागापासून ते उंदरापर्यंत प्रत्येक गोष्टीला हिंदू धर्मामध्ये एक महत्त्वाचं स्ना स्थान दिलेलं आहे हिंदू धर्मातून दिलेल्या शिकवणी अत्यंत गुढ आणि महत्त्वाचं आहे त्यातून आपल्या समाजाचं कायमच उद्धार होऊ शकतो हिंदू धर्मामध्ये शिकवल्या जाणाऱ्या गोष्टी ह्या आपल्याला स्वतंत्रता आणि एकता ह्यांंचे महत्त्व कळ समजावून देतात आयुष्य कसे चालते आणि का चालते याचं ज्ञान आपल्याला हिंदू धर्मातून मिळतं आणि त्यामुळे हा धर्म हा भारताचा अविभाज्य भाग आहे तर भारताबाहेर देखील जी लोकं आहेत वेगवेगळ्या देशांमध्ये त्यांना देखील हिंदू धर्माबद्दल प्रेम आता निर्माण झालेलं आहे आणि वेगवेगळ्या देशामदे हिंदू धर्माचे आपल्याला फॉलोवर्स बघायला मिळतात रशिया जर्मनी लंडन या ठिकाणी हिंदू धर्माचा स्वीकार करणारे फॉरेनर्स आपल्याला पाहायला मिळते हिंदू धर्म हा जगभरात खूप लोकांकडून प्रेम आता कमवत आहे ते जे ज्ञान आहे ते वरे वेगवेगळ्या जाती जमातींच्या आणि देशांच्या परप्रांतांच्या लोकांना खूप महत्त्वाचे वाटते आणि ते ग्रह ग्रहण करण्यासाठी ते हिंदू धर्माकडे वळतात हिंदू धर्मामध्ये वैष्णव ही जी परंपरा आहे ती खूप जास्त प्रसिद्ध असून विविध देशातील लोकांनी ती सामावून घेतलेली आहे हिंदू धर्मामध्ये वेगवेगळे फिरण्याच्या शक्तिपीठे अजून वेगवेगळी महत्त्वाची स्थाने आहेत जिथून लोकांना तीर्थयात्रा करून पुण्याचे लाभ घेता येतात आणि पापमुक्त होता येते हिंदू धर्मामध्ये नद्यांना अथवा पर्वतांना महत्त्वाचे स्थान दिलेले आहे ज्यामध्ये नद्यांना मातांचे स्थान दिलेले आहे आणि हिंदू धर्मामध्ये विविध देवी देवतांचं देखील उल्लेख आपण बघतो जेणेकरून आपल्याला आयुष्यातील वेगवेगळ्या घटकांची महत्त्वता समजून येते हिंदू धर्मामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या आपण दिवस दैनंदिन जीवनामध्ये वापरू शकतो या गोष्टी आपल्याला हिंदू धर्मातून शिकायला मिळतात त्या बऱ्याचशा धर्मातून शिकायला मिळत नाहीत धरती का चालते कशी चालते आणि कोणामुळे चालते ह्या गोष्टीचा फक्त हिस्टॉरिक नव्हे तर सायंटिफिक भाग आपल्याला बघायला मिळतो त्यामुळे हिंदू धर्मातील ग्रंथ आणि हे अत्यंत ज्ञान महाकाव्य हे ज्ञान देणारी आहेत आणि त्यामुळे आपण त्यांचा अभ्यास करणे हे महत्त्वाचे आहे भगवदगीतेसारखा ग्रंथ आपल्याला आयुष्याचे महत्त्व आणि प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन देऊन जातो त्याचा आत्मसात करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे हिंदू धर्मामुळे आपल्या इतिहासावर आणि आपल्या संस्कृतीवरती मोठा हे आहे जो आपण बघू शकतो त्यामुळे हा द धर्म अत्यंत महत्त्वाचा भाग आहे भारताचाच नव्हे तर अख्ख्या जगाचा हे आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याचं योगदान आपल्या फक्त जीवनात नव्हे तर विज्ञान गणितात भाषांमध्ये भूगोलामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते ही भा हे धा केवळ धर्म नसून एक जगण्याचा नवीन पैलू वे वे आहे हे आपल्याला यातून करून येते